मराठीमध्ये बोलताना किंवा लिहिताना मला कधीच अडचण आली नाही आहे कारण बघायला गेलं तर लहानपणापासूनच माझ्यासोबत मराठी बोलण्यात आलं आहे आणि मला मराठी शिकवण्यात आलं आहे त्यामुळे मला मराठी लिहिता आणि वाचता खूप चांगल्या प्रकारे येतं तसं बघायला गेलं तर मराठीमध्ये असे खूप सारे शुद्ध मराठी आहे जे शब्द आपण कधी वापरले नाही आहेत किंवा आपण ते इंग्लिशमध्ये थोडेफार वापरण्यात आलं आहे पण तेसुद्धा शब्द मी माझ्या कानावर पडलेले आहेत आणि मला ते चांगल्या प्रकारे येतात मराठी बघायला गेलं तर मराठी एक प्रकारची खूप उत्कृष्ट आणि चांगली भाषा आहे आणि मराठीमध्ये असे खूप साऱ्या प्रकारचे वर्ड्स आणि खूप साऱ्या प्रकारची अशी एक इन्फॉमेशन आणि त्याच्यामध्येच एक अलग अलग प्रकारचे

टोन म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं तर अलग अलग प्रकारची बोलण्याची वेगळी वेगळी पद्धत आहे जसं की बघायला गेलं तर नागपूरची वेगळी मराठी भाषा आहे महाराष्ट्राची वेगळी मराठी भाषा आहे मुंबईची त्यानंतर गावातली वेगळी मराठी भाषा आहे आणि या प्रकारे अशा खूप साऱ्या मराठी मध्ये भाषा डिव्हाईड केलेल्या आहेत ज्यामुळे मराठीमध्ये ओळखलं जातं आहे की हा कुठली गावची आणि कुठल्या शहरातली मराठी भाषा आहे आणि मराठी भाषानी खूप काय दिलं आहे मराठी भाषानी आम्हाला खूप काय शिकवलं आहे आणि खूप चांगलं चांगलं प्रकारचे मराठी भाषा आम्हाला चांगल्या प्रकारे उत्कृष्टपणे येते मराठी भाषा आणि मी मराठी असल्याचा हा मला गर्व आहे धन्यवाद